आम्हाला रोज नळाचे पाणी मिळते महानगरपालिकेचे पाणी आमच्या बिल्डिंगच्या याच्यात स्वच्छ पाणी पडते आणि ते वरच्या टाकीतून प्रत्येकाच्या नळाला येते पाणी जरी स्वच्छ नसले पाणी स्वच्छच असते पण जरी टाकीत आदानप्रदान झाल्यामुळे ते अस्वच्छ होते तरी प्रत्येक फ्लॅट वा वाल्या माणसाकडे प्युरीफायर आहे आणि त्याच्यामुळे पाणी स्वच्छच मिळते पाणी माणसाचे जीवन आहे पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही प्रत्येक गोष्टीला पाणी लागते सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो घरासाठी आंघोळ स्वयंपाक भांडे धुणे टॉयलेटला जाणे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो पाण्यामुळे माणसाचे जीवन समृद्ध होते पाणी फक्त शहरामध्ये पिण्यासाठी किंवा वापरासाठी याचा वापर होत नसून शेतीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो शेतीमध्ये पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप त्यांचं जीवन समृद्ध झालेलं आहे ज्या ठिकाणी शेतीत पाणी मिळत नाही तिथली शेती समृद्ध होत नाही पाण्याशिवाय शेती होणार नाही पाण्याशिवाय माणूस जगणार नाही पाणी फार महत्त्वाचे आहे आणि स्वच्छ पाणी मि मिळाल्यास माणसाचे अनेक रोग याच्यापासून दूर राहतात आणि माणूस आजारी वगैरे पडत नाही पाण्यापासून अनेक प्रकारचे आजार होतात जर स्वच्छ पाणी असेल तर त्या ज्या घरात स्वच्छ पाणी मिळते त्या घराचे आजारपण कमी होते डॉक्टरांपासून ते दूर राहतात पाणी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे पाण्यावर कितीही बोललं तरी कमी पडेल पाणी माणसाच्या जीवनासाठी फार महत्त्वाचा भाग आहे दैनंदिन जीवनात पिण्यापासून तर अनेक गोष्टीसाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक माणसापर्यंत फिल्टर म्हणजे गाळून पाणी पोचवते अतिशय स्वच्छ पाणी महानगरपालिका पोचवते पण बऱ्यादा कधीकधी पाईपलाईन लिकेजमुळे ते पाणी अस्वच्छ होतं पण बरेचसेजण फिल्टरचा उपयोग करून पाणी स्वच्छ पिण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे पाणी त्यांना स्वच्छ पाणी प्यायास मिळते पाणी हा महत्त्वाचा भाग आहे माणसाच्या दैनंदिन जीवनातील त्याच्यामुळे पाण्याचे फार मोठे महत्त्व आहे